आपण बघतो राज्यामध्ये जितक्या आता प्रमाणामध्ये हॉस्पिटलमध्ये सुविधा म्हणजे प्रगती झालेली आहे तितक्याच प्रमाणात लोकांच्या मनामध्येसुद्धा अजूनही अंधश्रद्धेचा एक कुठंतरी स्थान अजून पण आहे जर बघितला तरी एखादं समजा काहीतरी सर्दी खोकला वगैरे जर झालं एक्झाम्पल द्यायचं झालं तर ताप वगैरे आला तर लोकं म्हणतात की पहिल देवाला जाऊया कुठं वाईट ठिकाणी गेला आहे का लिंबू वगैरे उतरणे हे एक अंधश्रद्धा त्यांच्या मनात अजून पण आहे आणि जर सर्दी वगैरे म्हटलं तर मग घरच्या घरी उपाय करणे नाही कमी झालं तर जास्त झाल्यानंतर मग डॉक्टरकडे जाणे अशा पद्धतीनं आजही लोकांच्या मनामध्ये अशा वि विविध उपचार जे आजारावरती अजून अंधश्रद्धा तशाच म्हणजे टिकून आहेत आणि राहिला विषय अध्यात्म अध्यात्मानुसार सुद्धा काही गोष्टी बऱ्या होऊ शकतात जितकं अध्यात्माचा जोड आवश्यक आहे तितकंच त्याला दवाखान्यामध्ये जाऊन औषध घेणं सुद्धा हे गरजेचं आहे